आमचा भाग हा सातारा जिल्हा असल्यामुळे साताऱ्याला खरं तर ऐतिहासिक खूप मोठी परंपरा आहे शिवकालीन इतिहास आहे तसेच धार्मिकतेचाही इथे इतिहास आहे जवळच सज्जनगड म्हणून आहे की आपण तो सज्जनगड रामदास स्वामींच्या आठवणी म्हणा किंवा रामदास स्वामींचाच सज्जनगड म्हणून ओळखतो की जिथे रामदास स्वामी हे गडावरती तिथं जाऊन राहिलेले होते तसेच त्या सज्जनगडावरती शिवाजी महाराज देखील हे गड चढून रामदास स्वामींना भेटायला तिथं गेले होते गुरुंना आपल्या तिथे असा हा आप आमच्या भागाला इतिहास आहे तसेच जवळच कृष्णा वेण्णा या नद्या दोन्हीचा संगम अतिशय सुंदर आहे कृष्णा नदीच्या काठी एक मंदिर आहे छानसं कृष्णा वेण्णाचं त्याला त्यालाही ऐतिहासिक स्वरूप आहे तेही अतिशय प्रसिद्ध आहे माहुली म्हणून हा भाग ओळखला जातो तसेच ह्या आमच्या भागामध्ये ब्रिटीशकालीन बऱ्याचशा वास्तू आहेत मग त्यामध्ये काही चर्च आहेत शिवाय काही इमारती आहेत शासकीय इमारती आहेत की त्या पाहण्यासाठी बाहेरून पर्यटक येतात आणि त्या इमारती पाहतात त्याचा आनंद घेतात समाधान मिळवतात तसेच शिवाजी महाराजांच्या वस्तू ज्या आहेत तसं सांगायला गेलं तर शिवाजी महाराजांची काही शस्त्र म्हणा ते इथं सातारा जिल्ह्यातील म्युझियममध्ये आहेत संग्रहालयामध्ये आहेत आणि ते पाहण्यासाठी देखील पर्यटक आता गर्दी करत आहेत खूपच असा सांस्कृतिक वारसा आमच्या भागाला लाभलेला आहे आम राज्यामध्ये आमच्या गावाचं नाव अतिशय अभिमानानं आणि ऐतिहासिक गाव म्हणून एक प्रकारे घेतलं जातं याचाही आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि हेच हाच हातभार आमच्या राज्याच्या सांस्कृतिक अस्मितेला अतिशय मोठं आहे असं मला वाटतं